मी रोजचे दोन ते चार तास शेतात घालवतो आनि तिकडे जाऊन मी शेतामध्ये जाऊन जसा आता पाऱ्याचे तनकट आहेत ते साफ करणे पारे टाकणे वगैरे आता जे सीजन चालू आहे त्याप्रमाणे सिजनीप्रमाणे काम करतो आणि तिथे गेल्यावर आता जसा पीक आहे त्याची हिरवड असं असते आणि त्यामुळे त्याचा म्हणजे तब्येतीवर परिणाम म्हणजे श म्हणजे श्वसनास मदत होते आणि शुद्ध ऑक्सिजन घ्यायला मिळते